हां मी जोशी बोलते आहे आपल्या समोरच्या बिल्डिंगमधले दोनशे एक नंबरचा फ्लॅट माझा हां लक्षात आलं ना हा तर तुमच्याकडे लाईट आली आहे का हां तेच होय तेच की आम तेच म्हणलं हां तेच की आप आपल्या कोपऱ्या कोपऱ्यावरचं झाड होतं ना आपण वळताना तिथे थोडं गेल्यानंतर वळतो बघा मोठ्ठं झाड होतं तर मगाशी अचानक पाऊस आला ना आणि वादळ जरासं सुटल्यासारखं झालं ते पूर्ण झाड असं पडलं हो आणि ती फांदी त्या लाईटच्या ह्याच्यावर पडली म्हणजे त्या हां ती बरोबर आपले सगळे ते लाईट सगळ्यांचेच गेले आहेत त्यामुळं त्या तारेवरच पडली ना ती हां ती मगाशी लोकं होती होय एम ए सी बीची माणसं आली की लगेच ती सगळी झाड वगैरे हे केलं त्यांनी बाजूला केलं आणि काम चालू होतं तिथं म्हणून म्हणलं काय तुमच्या ह्याला आली का विचारावं तिकडं कारण आमची आणि समोरची गेलेलीच आहे लाईट मग म्हणलं पलीकडल्या तुमच्या बिल्डिंगला काय विचारावं काय आली काय लाईट म्हणून फोन केला होता

हो का हां हां हां त्यामुळे म्हणजे आपल्या पूर्ण हे पाच सहा बिल्डिंगलाच लाईट नाही आहे बहुतेक मग

होय काय कळतच नाही आली काय कधी येतो आहे पाऊस काय आता बघा की नोव्हेंबर संपत आला तरी पाऊस जायची काय चिन्ह नाही आहेत कधी पडतो आहे का दिवाळीत आता पाऊस होता का सांगा काही कळत नाही आता खरा का

आहो होणारच ना आता एक बराच वेळ झाला म्हणून म्हणलं

होय बरोबर आहे की हा सगळंच हल्ली थंडी पण फार पडली आता गेल्या वर्षीच्या तुलनेत तरी भयंकर थंडी पडलेली आता दोन तीन दिवस काही कळत नाही आहे निसर्गाचं हो हो खरं आहे

हो हो खरं आहे होय होय होय खरं आहे बरं

बरं बरं चालेल तेच तुमचं ते कोणतरी ओळखीचे होते ना म्हण ते त्यांनी सांगितलं की तू विचारा त्यांना ते काय कधी येणार आहे म्हणून मग म्हणलं फोन करावा ठीक आहे चालेल चालेल चालेल ओके धन्यवाद